हॅलो हां मी सीमा राठोड बोलते आहे हो अरे दादा ते मी ऑर्डर केलेली जेवणाची अजून पोहोचली नाही आहे निघाले का हो पण आता ऑर्डर करून दोन तास झाले आहेत अजून मला माझं ऑर्डर मिळाली नाही आहेत अच्छा हां हां मी डिटेल देऊ शकते हां एक फुल प्लेट बिर्याणी आणि दोन व्हेज बिर्याणी होत्या हो मी पेमेंट केली आहे पेमेंटचा काही इश्यू आहे का एकदा चेक करून घ्या असेल तर पण मी पेमेंट केली आहे माझ्याकडून पेमेंट झालेली आहे अरे अच्छा पेमेंटचा इश्यू दाखवतोआहे बरं मी माझ्याकडचं स्क्रीन शॉट तुम्हाला पाठवते तुम्ही बघून घ्या तुमच्याकडे काही इश्यू झाला असेल कारण की माझ्याकडून सक्सेसफुली पेमेंट ट्रान्सफर झालेली दाखवत आहे बरं बरं हां ते जरा लवकर करा उशीर करू नका हां हो आम्हाला जरा घाई आहे प्लीज जरा तुम्ही डिलीवरी बॉयला चेक करून जरा लवकर पार्सल पाठवलंस तर चांगलं होईल हो हो नक्की चालेल थँक्यू